नमस्कार नमस्कार नमस्कार काय चाललं नाही चाललं आहे आता आमच्या संस्थेचं जे काम आहे त्याच्यामध्ये जसे जसे सामाजिक प्रश्न समोर येतील आणि आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती आणि इतर सगळा विचार करता आपल्याला जी काही सपोर्टिव्ह सिस्टम वो बी करता येईल आणि समाजातील दुर्बल घटक असतील येईल विद्यार्थी असतील महिला वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना कशी मदत करता येईल त्याचा विचार मग आम्ही आमच्या संस्थेच्या दर महिन्याला होणाऱ्या मासिक मीटिंगमध्ये करत असतो नाही आपल्याला संस्थेचं काय पैसा कमावणं हा काय हेतू नसतो आपल्याला जे देणगीदार असतात डोनर असतात ते त्यांच्याकडून आपण जी देणगी उपलब्ध करून घेतो आणि त्याच्यातून गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करणं किंवा मग वस्तूरूपाने मदत करणं एखादा विद्यार्थी आहे त्याला शाळेमध्ये जायचं आहे परंतु त्याला दूर अंतर असल्यामुळं शाळेमध्ये जायला साधन नाही काही मग असे विद्यार्थ्याला सायकल वगैरे घेऊन द्यायचे तर मग एखादा देणगीदार एखादा दाता समाजामध्ये असतो की त्याच्या इकडे काही प्रोग्राम असतो मुलाचं लग्न असतं किंवा स्वतःचा वाढदिवस असतो असे वेळेला त्यालाही वाटत असतं की समाजासाठी काहीतरी सामाजिक ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न करावा आणि मग अशा व्यक्तींना समाजासाठी काहीतरी करायचं असतं परंतु त्यांच्याकडे वेळ आणि त्यांच्याकडं तशी शिश्टम नसते मग अशा लोकांना आपण भेटायचं आणि त्याच्याकडून सायकल वगैरे काय जे वस्तूरूपाने मिळेल ते गरजू विद्यार्थ्यांना पोच करायचं हो हो हो हो ठ हो हो धर्मादायकत्यांकडे आमची रजिस्टर्ड संस्था आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला जी देणगी मिळते ती ऐ करमुक्त असते ऐ ऐ करामध्ये पण देणगीदारांना सवलत मिळते हो हो हो हो सरकारकडून पण पैसे मिळतात परंतु मग त्याच्यासाठी एखादा प्रोजेक्ट आपण त्यांच्याकडे मांडावा लागतो आणि त्या प्रोजेक्टचं शँक्शन झालं तर मग त्यांनी नेमून दिलेल्या विषयावरती काम करण्यासाठी काही फंडिंग गव्हर्मेंट पण पुरवतं नाही ते मेडिकल फील्डमध्ये जे आहे ते ते त्याला थोडं तांत्रिक आणि वैज्ञानिक ज्ञान पण लागतं आणि तसं मॅनपावर आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळं आम्ही त्या क्षेत्रामध्ये फारसं म्हणजे काम करतही नाही आणि अनुभव नसल्यामुळे हो हो हो हो ती संस्था ते आमचे मित्र आहेत दुसरे ते चालवतात परंतु अशा काही ज्या व्यक्ती आहेत त्यांना आधाराची निवाऱ्याची गरज असते आणि त्या व्यक्ती त्या संस्थेमध्ये पाठवणं हीच मा मध्यस्थाची भूमिका आमची संस्था करते ओके